आरोग्यसेवा वाहतूक शिक्षण आणि इतर मूलभूत गरजांच्या दृष्टिकोनातून माझे शहर जास्त चांगलं करण्यासाठी सरकारकडून मला काही अपेक्षा आहे जसं की पहिलं मी सांगतो आरोग्यसेवाबद्दल आरोग्यसेवा ही अजून खूप चांगली होऊ शकते इथं खूप दवाखाने मेडिकलच आहे सगळे प्रायव्हेट आहे जे गवर्मेंट आहे ते कायम बंद असतो लोकांना तसं जावंसं वाटेल शंका वाटते इतपत नाही कारण ते बंदच असेल लोकांना माहिती आहे की ते आपण जाईल तर बंद भेटेल तर हे पहिल्यांदा उघडं ठेवणं तिथं थोडा तीन चार डॉक्टरची टीम ठेवणं चांगल्या फॅसिलिटी देणं स्वच्छता राखणं हे होऊ शकतो दुसरं वाहतूक सिग्नलच नाही बस स्टँडला पण सिग्नल नाही कोणती गाडी कुठेही चालते ट्राफिक होतं संध्याकाळचं तर कुठलेही धक्का लागतं कोणालाही वाद होतात हे चांगलं नाही इथलं सरकारने थोडं लक्ष द्यावं तिसरं शिक्षणाबद्दल बोलतो मी शिक्षणासाठी खूप चांगले चांगले प्रायव्हेट गव्हर्मेंट शाळा आणि कॉलेज आहे मोठी मोठी बांधकाम केलेली विद्यार शिकत आहे इंजिनीअरिंग एम बी ए डॉक्टर नर्सिंग सगळं काही आहे पण एक तंत्रज्ञानासाठी एक लॅब नाही जिथं मुलं येऊन बसू शकतात एक लायब्ररी नाही जिथं शहरातली गावातली पोरं येऊन बसू शकतात शिकायला असं होऊ नये इथं पण थोडं काम व्हावं ज्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलो विद्यार्थ्यांचं दृष्टिकोन चांगलं होवो सरकारने काहीतरी करावं हे तुम्हाला त्यांच्याकडे अपेक्षा आहे मदती सारखं मी बघत आहे आपलं समाज अजून चांगला होऊ शकतो आपण थांबू नाही शकत आपण पुढं पाहावं एक पाऊल सोबत पुढं टाकावं हीच माझी अपेक्षा आहे सरकारकडनं